हॅलो हॅलो

हॅलो हॅलो

हां मॅडम बोला ना

मॅडम आपल्याकडे सगळ्याच भाज्या आहेत चवळी भेंडी वांगे मेथी पालक सगळ्याच आहेत तुम्हाला कोणती हवी आहे चवळी आहे वीस रुपये किलो भेंडी पस्तीस रुपये किलो वांगे चाळीस रुपये किल्लो हां फ्रेश आहे आपल्याकडे मॉर्निंगलाच मा माल येते

हं हं

हो मिरच्या पण आहे कितीची पाहिजे मिरची अर्धा किलो चालेल मी काढून ठेवतो पाडून देतो तुमच्या इकडे ठीक आहे हां तुमचा ॲड्रेस पाडून द्या मला चारशे चार पॉटन ठीक आहे चालेल चालेल हो ठीक आहे चालेल हं बोला हो आलू आहेत ना दोन किलो आलू ठीक आहे दोन किलो आलू हां हो ठीक आहे चालेल एक दीड तासामध्ये माझा मुलगा तुमच्या इकडे येऊन जाणार हां तो पाडून देणार चालेल हो हा